तर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये इकडे खारेपाटण विभागामध्ये जे स्थानिक त्या ठिकाणी क्रीडेला पण खूप चांगला भाव आ दिला जातो त्यामध्ये बघा क्रिकेट इकडे खूप चालतं खूपच संदर्भात लोक आणि इथेे आठवड्याने क्रिकेट तर होतच असतात त्यानंतर त्यासोबत बैलगाडी शर्यत घोडागाडी शर्यत ह्या गोष्टी पण होतात आता मध्ये सायकल स्पर्धा वगैरे नवीननवीन एक स्पर्धा झाल्या होत्या तर ह्यामदे लोकं खूपं खूप सज्जन उपस्थित असतात तिथे खूप मोठा जमाव असतो लोकांचा आणि आवडीने सर्व लोकं येतात आणि सहभागी होतात आणि मंं ते कुस्तीचे उपक्रम कुस्ती खेळ खेळण्याचं बीचवर आपल्या इथे बीच खूप आहेत अलिबाग बीच आहे किहिम बीच आहे अ नंतर मुरुड बीच आहे तिकडे मध्ये कुस्तीचे उपक्रम झाले शर्यती पण होतातच त्यासोबत तिथे लोकं येऊन कायकाय सेलिब्रेशन करतात थर्टी फर्स्टचे वगैरे बोला त्यानंतर तिथे बघा आता आता नवीनमध्ये आपल्या इथे बघा डोंगर एरिया असेल तर ट्रेकिंग होते आणि समुद्रात मग ते बोटिंग वगैरे ह्या गोष्टी होतात अ आता नवीन ते एम क्यू अे जे बोलतात ना त्या गाड्या त्याच्यावर पण ड्रायविंग लोकं आ आनंद घेतात आता मध्ये उंट वगैरे आले होते आपल्याकडे त ते त्याचा पण आनंद लोकांनी खूप लुटला होता तर अशा इथे परंपरा जतन केल्या जातात आणि बरेचसे फेमस ठिकठिकाणातले लोक लांबलांब इथे येतात आणि एन्जॉय करत असतात स्विम आपले समोरच स्विमिंग करतात स्विमिंग करतात तर त्यानंतर बरेचसे खेळ तिथे बीचवर खेळतात आनंद घेतात तर अशा प्रकारे लोक इथे एन्जॉय करत असतात